हां कोण हां मीच बोलतो आहे हां चालेल मी येतो आहे किती हां फ्री आहे जरा मला माहिती पाहिजे होती तुमच्याकडे किती रूम आहे किती रूममध्ये लायटिंग करायचे आहे हां स्लॅबचा करायचं आहे म्हणजे स्लेबचं घर आहे काय म्हणजे भिंतीच्या आतमधून घ्यायचं आहे हां हां हां भिंतीच्या आतमधून घ्यायचं असतं स्लॅबचं घर असेल तर त्या ऑल आमची तीन चार माणसं येतील आता तुमच्या भाड्यावर आहे तुम्ही किती देऊ शकताल ते त्याप्रमाणे आम्ही माणसं पण बोलवू लगेच करायचं तर लगेच नाही तर तीन चार दिवस खूप लागेल तर आमचं एक माणसाचं चार हजार असतात नाही नाही तो जेवण स्वत च्या घरून घेऊन येणार तुम्ही फक्त ते चार हजार एका माणसाचे आमचे आम्ही कॉन्ट्रेक घेताना आम्ही दहा हजार घेतो नंतर सामान नाही कमी नाही होणार जेवण वगैरे सगळं आमच्याकडून घेऊन येणार आणि सामानाचे पैसे वगैरे ते तुम्हाला द्यावं लागणार आता आता सामान म्हणजे वायरिंगचे सगळे सामान बोर्ड वगैरे बटन्स वगैरे पंखे जर लावायचं असेल तर पंखे पण आम्ही आणून देऊ वगैरे लाईटिंगचं लाईट्स पण आम्ही आणून देऊ अजून काय काय पाहिजे तर ॲडिशनल तुम्ही सांगू शकतात आम्हाला काय काय ॲडिशनल स्ट्रीप लाईट वगैरे बसवायचे आहे वगैरे डेकोरेटिव वगैरे जर हां हां बसवून देऊ शकतो जसं तुम्हाला पाहिजेल तसं बनवून हां हां ते त्याच्यातच येईल तर तुम्हाला एक्स एक्स्ट्रा पैसे द्यावं लागेल हा एक्सट्रा पाच माणसं बोलवली तर हां तीन चार दिवसात होऊन जाईल हां लगेच होऊन जाईल जास्त टाईम नाही लावत ते काम करणारी माणसं आहे एक्सपिरियन्स पण आहे त्यांना ते लगेच करून देतील तुम्हाला हां हां तो खूपच खर्च येईल त्याच्यात साधारण पकडलं तर पन्नास हजार येईल तर सगळ्यात बसवण्याचा जो पाण्याचा जो पाईप वगैरे आहे तो तुम्हाला वेगळं बोलावं लागेल त्याचा खर्च खूप येईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर हां येऊ शकतो हा उद्या येतो